इतर देशांच्या तुलनेत भारताची आरोग्यसेवा ही खूप उत्कृष्ट आहे गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अख्ख्या जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता पण भारताने कोरोनावर कोविन वॅक्सिन असे या नावाची व्हॅक्सिन काढली होती त्या वॅक् ते वॅक्सिन इतर देशातसुद्धा भारताने पं पोहोचवली आनि तिथे तेथील लोकांना आरोग्य दिले ह्यात भारताचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे भारताची मेडिकल फॅसिलिटी ही खूप छान आहे असं आपण म्हणू शकतो उत्कृष्ट आहे म्हणू शकतो यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्यम् संजीवनी हॉस्पिटल साईश्रद्धा हॉस्पिटलमध्ये सुद्धा चांगली फॅसिलिटी देत होते कोरोनाकाळात त्यामुळे भारतात प्रगती चालू आहे मेडिकल फॅसिलिटीची किंवा आरोग्याची हे आपण म्हणू शकतो आणि तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पहिले खूप वाढला होता पण त्यानंतर वॅक्सिनमुळे लवकर लवकर कमी करण्यात आला यात भारत सरकारचे खूप मोठे योगदान आहे